हॅलो हां मॅडम अम् मी ना हं मी उज्ज्वलनगरमधून गंगा ढवळे बोलत आहे तर मला विचारायचं होतं थोडंसं तुमच्याशी की बुवा आता माझ्या मुलाचं कसं बारावी झालं तर आता म्हणजे आता आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणा की म्हणजे कोणत्या कुठं घ्यायची बुवा ॲडमिशन तुमच्याकडून थोडं माहिती पाहिजे होती मला हं हं करायचं नाही ठ मुलानी नाही ठरवलं पण आपल्याला आपल्याला थोडंसं तुमच्याकडून वगैरे विचारून ठरवायचं असं माझं म्हणणं आहे

हां हां इंजिनिअरिंगसाठी का हां हां

हां हां

हो हां

हो का डी फाम बी फाम हे पण चांगलं आहे ना हो हो आता एवढ्यामध्ये हं हो का हां तर द हे दर्डाची फीज वगैरे कशी आहे इंजिनिअरिंगसाठी म्हटलं तर हा एक उदाहरण उदाहरण आपण समजून घ्यायसाठी

हां हां हो का आणि जगदंबा हो ना हो का हं हो आता आम्ही कसं ओ बी सीमध्ये येतो ना हां ओ बी सी ओ बी सीमध्ये येतो आम्ही तेली आहे ना हो का हां तर इंजिनिअरिंगसाठी न नाही आपल्याला आपल्या कसं आहे त्या मुलाला बुवा मग लवकर जॉबही लागं मिळायला पाहिजे असं असते ना हां बरं असतं का हो का बरं हं ठीक आहे मग आम्ही हो करतो दिस्कशन मग मुलासोबत आणि सांगते मग ठीक आहे ठीक